हायकिंग ट्रेकिंग म्हटलं की महाराष्ट्रात राहत असल्यामुळे सह्याद्री नेहमी साद घालत असतो असं जाणवतं बऱ्याच ठिकाणी हायकिंगला जाऊन आलोय सगळ्यात आवडला तो आपला रायगड रायगडावरील जगदीश्वराचे मंदिर तिथून पाहिलेला सूर्यास्त हा अगदी कायम लक्षात राहणारा पावसाळ्यात हा ट्रेक केला तर आजूबाजूचा निसर्ग हिरवळीने फुललेला असतो तो बघण्याचा आनंद आणखीनच छान असतो तसंच हिमालय म हिमालयामध्ये केलेलं ट्रेकिंग हे सुद्धा अतिशय निसर्ग सम निसर्गरम्य निसर्गसमृद्ध अशा प्रदेशातलं आणि त्यामुळेच तिथलं वैशिष्ट्य कुडकुडत्या थंडीत आजूबाजूच्या परिसराचा सुंदर निसर्गाचा आनंद घेणं त्यामुळे तो निसर्गरम्य ट्रेक हा ही कायमच स्मरणात राहणारा